घर अंगण आणि अंगणात जाण्या अगोदर उंबरा उंबर्यापासून अंगण नेहमी शेणाच्या पाण्याच्या सड्याने सुशोभित केले जाते शेणाच्या पाण्याचा सडा यासाठी टाकला जातो की त्याठिकाणी जेव्हा आपण पाणी टाकतो त्यावेळेला त्याचा जो म्हणजे स्वच्छ आणि नीटनेटकेपणा त्याच्यामुळं दिसतो त्याच्यावर रांगोळीसुद्धा खूप सुबक अशी वाटते रांगोळी काढल्यानंतर ती टिकून पण राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगण स्वच्छ दिसतं त्याच्याकडे जे कीटक आ आणि कृमी सहजासहजी अंगणामध्ये येऊ शकत नाही उंबऱ्यामध्ये येऊ शकत नाहीत त्याच्यामुळं उंबऱ्यावर शेणाचा सडा यासाठी टाकतात की घरामध्ये कोणतेही म्हणजे कोणतेही संसर्ग होऊ नये हा सगळ्यात महत्त्वाचा हेतू याच्या पाठीमागे आहे